हो अच्छा ठीक आहे हो कसा बिमार झाला तो तुम्ही पाणी पाजलं ना त्याला

डॉक्टरला बोलावलं का कसं झालं पाणी पाजलं का तुम्ही नाही नाही हो हो एकदम फिट ऍन फाईन होता अच्छा अच्छा मग तुम्ही त्याला बसून ठेवा जास्त वेळ उभा नका ठेवू कोणते दिले ड्रायफ्रुटस मी बाहेर आहे पंधरा मिनिटांनी येते मी बाहेर पंधरा मिनिटांनी येते आं त्याला म्हणावं पंधरा मिनिटं थांबा म्हणा बाहेर आली आहे मला काम आहे थोडंसं अर्जंट ठीक आहे ना हा त्याला खेळू नका देऊ जास्त अंदर कोंडून ठेवा एका रूममध्ये